खेळ हा लोकांना दूर तणाव दूर करण्यासाठी आणि आनंद देणारा चांगला मार्ग आहे कारण की ज्या वेळेस आपण खेळतो तर दहा पंधरा लोक किंवा त्यापेक्षा जास्त जे काही व्यक्तिमत्व असतात ते आपल्यासोबत असतात आणि ते सर्व विसरून ज्या वेळेस आपण कसरत करतो त्या वेळेस घाम ज्या वेळेस निघते त्या वेळेस आपल्याला हे विसरून जातो की आपल्याला कुठलं दुःख वगैरे आहे आणि त्या लोकांच्या हसी मजाक जे राहतात त्याच्यामधून पण आनंद देण्यास खार महत्त्वाचा एक मार्ग ठरू शकतो असं दिसून येते